मित्रांनो आज आपल्या महाराष्ट्रातील मुलांना मराठी भाषेत शिक्षण देणं फार गरजेचं आहे मराठी ही आपली मातृभाषा आहे मराठीचं शिक्षण मुलांना येणं फार गरजेचं आहे आज आपण पाहतो इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा ओढ असल्यामुळे पालक मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये टाकतात आणि त्यामुळे मुलांना आपली मातृभाषा असून देखील त्यांना ती भाषा परकी वाटते मुलं मातृभाषेत फार कमी बोलतात आणि मातृभाषेचा उच्चार देखील त्यांना व्यवस्थित करता येत नाही आपण पाहतो मातृभाषा बोलताना इंग्रजी माध्यमाची जी मुलं आहेत ती मातृभाषेमधील शब्दांचा लिंगांचा चुकीचा वापर करतात मग एखाद्या ठिकाणी असं पुल्लिंग असेल त्या ठिकाणी स्त्रीलिंग शब्दाचा वापरला गेला स्त्रीलिंग वापरल जातं काही ठिकाणी स्त्रीलिंग असेल त्या ठिकाणी नपुंसकलिंग वापरल जातं ह्याला एकमेव कारण म्हणजे आपण त्या मुलांना मराठी आपल्या मातृभाषेपासून दूर ठेवणं हाच आहे मित्रांनो मराठी भाषा आपल्या मुलांना शिकवणं फार गरजेचं आहे कारण आपणच आपली संस्कृती जपली पाहिजे कारण मराठी भाषा जर आपली मुलं शिकली नाहीत तर त्यांना पुढे भविष्यात मोठमोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागेल कारण इंग्रजी ही भाषा फक्त संवादापुरती ठीक आहे मात्र आपली मातृभाषा जपणं फार गरजेचं आहे कारण आपली मातृभाषा आपणच जपू शकतो